पुस्तक वाचनाचा छंद जोपासताना अशी अनेक पुस्तके समोर येतात की जी खरं तर वाचाविशी वाटतात वाचाविशी न वाटणारी पुस्तकं फार कमी असतात कारण ज्याला छंद असतो आणि तो जोपासता येतो तो त्यासाठी वाट्टेल ते करतो आणि त्यामध्ये छंदामध्ये न आवडण्यासारखे खरं तर काही नसते पण तरी देखील जेव्हा द सिक्रेट याचे मराठी भाषांतर रहस्य ही पुस्तक माझ्यासमोर आले तेव्हा खरंतर मला आवडणार नाही किंवा आवडले नाही असे नव्हते पण त्या पुस्तकातून फारसं मला काही मिळेल असं मला वाटलं नव्हतं आणि हे पुस्तक मी शेवटपर्यंत वाचू शकेल असंही वाटलं नव्हतं कारण सुरुवातीला मला ते वाचताना खूपच त्यात काही तरी त्या विचारांमागे फॅन्टसी सांगितली आहे किंवा असं काही नसतं वगैरे असे विचार मनात असल्यामुळे ते पुस्तक पूर्ण करण्याची सुद्धा खरंतर इच्छा नव्हती पण पुढे काय असेल ही उत्सुकता मला पुस्तकाच्या शेवटापर्यंत घेऊन गेली आणि पुस्तक जसं जसे मध्यापर्यंत यायला लागलं तेव्हा लोकांचे अनुभव जसे पुस्तकातून सुरू झाले तेव्हा खरं तर हळूहळू माझे मत बदलू लागले आणि मग लोकांचे अनुभव त्या पुस्तकातून माझ्यासमोर येता येता मी हळूहळू त्यातील काही लिंक्स ज्या त्यांनी दिल्या आहेत त्या यूट्यूबवर जाऊन किंवा वेगवेगळ्या चॅनलवर सर्च केल्या त्या पद्धतीने आणि त्यांचा एक सिनेमादेखील त्यांनी जो चित्रपट प्रदर्शित केला तो देखील मी पाहिला त्यानंतर माझे विचार त्या पुस्तकाबद्दल बदलू लागले आणि मग अचानक मला ते पुस्तक आवडू लागले कारण त्यांनी सांगितल्याप्रमाणे काही प्रात्यक्षिकरूपात काही गोष्टी मी करून बघितल्या ज्याचा मला अनुभव आला म्हणजे हे जे रहस्य हे पुस्तक आहे ज्यात त्यांनी लॉ ऑफ अट्रॅक्शन ह्या विषयाला धरून अनेक गोष्टी सांगितल्या आहेत की आकर्षणाचा सिद्धांत कसा काम करतो मुळात आकर्षणाचा सिद्धांत आपल्या आयुष्यात इतक्या पटकन काम करतो ह्यावर विश्वास नसल्यामुळे कदाचित ते पुस्तक वाचावेसे पूर्ण करावेसे आ वाटत नव्हते किंवा हातात घेणं होत नव्हतं जेव्हा पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि हळूहळू छोट्या छोट्या गोष्टींवर काम करायला सुरुवात केली तेव्हा आकर्षणाचा नि सिद्धांत आपल्या आयुष्यात देखील काम करतो हे कळल्यानंतर विचार बदलत गेला आणि अखेर पुस्तक पूर्ण झाले आणि पुस्तक पूर्ण होता होता आकर्षणाचा सिद्धांत माझ्या आयुष्यात काम करत आहे हे देखील जाणवू लागले